मला बाईक चालवायला आवडतं परंतु कामाच्या वेळेसच मला बाईक चालवायला आवडतं केवळ मनोरंजन किंवा मजा म्हणून आनंद मिळावा म्हणून मी मला ते वाहन चालवावंसं आवडत नाही बऱ्याच वेळेला त्या वाहनाची दुरुस्तीसुद्धा मला करता येत नाही म्हणून मी खूप दूरचा प्रवास एखाद्या वेळेस करायचा असेल तर ते वाहन मी अगोदरच गॅरेजमध्ये नेतो आणि मग त्या गॅरेजवाल्याला मी सांगतो की या बाईकची व्यवस्थित तपासणी कर आणि ती व्यवस्थित असल्याचं मला खात्रीने सांग आणि अशी खात्री करून घेतल्यावरच मी प्रवासाला सुरुवात करतो छोटे मोठे काही पाने असतात की जे गाडीच्या डिकीमध्ये सहज बसू शकतात असे काही छोटे मोठे पाने मी सोबत घेतो परंतु मला व्यक्तिशः गाडीच्या तांत्रिक रचनेबद्दल माहिती नाही आणि मला जुजबी दुरुस्तीसुद्धा करता येत नाही त्यामुळे मी नेहमीच लांबचा प्रवास करताना रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गॅरेजांवर लक्ष ठेवतो की जिथे गाडीची दुरुस्ती केली जा होऊ शकते किंवा टायरमध्ये हवा भर भरली जाऊ शकते अशी ठिकाणं मी कायम लक्षात ठेवतो त्या दुकानाच्या पाट्या लक्षात ठेवतो त्यांचं लोकेशन मी लक्षात ठेवतो आणि परतीच्या प्रवासामध्ये किंवा पुढच्या प्रवासाच्या वेळेस पुढच्या वेळेस जेव्हा आपण प्रवास करू अशा वेळेस या दुकानदारांची किंवा गॅरेजवाल्यांची आपल्याला मदत होऊ शकेल अशा दृष्टीकोनातून मी तो प्रवास करत असतो जर कधी एखाद्या वेळेस गाडी बंद पडली प्रवास करताना तर मी स्वतः त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचा शक्यतोवर प्रयत्न नाही करत प्रशिक्षित गॅरेजवाला असेल किंवा अनुभवी एखादा कारागीर असेल तर त्याच्याशी संपर्क साधण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो माझं पहिलं प्राधान्य यासाठीच असतं की कारागिराकडूनच ती बाईक दुरुस्त करून घ्यावी आणि मगच आपण प्रवासाला निघावं हाच मी पर्याय निवडतो कारण मला स्वतःलाच त्याचं फारसं ज्ञान नाही एकदा असंच बाजारातून मी बाहेर पडलो आणि मला आत्याकडे जायचं होतं आणि रस्त्यामध्येच माझी बाईक आहे ती बंद पडली आणि ब्रेकरवरून जाताना गाडी अशी थोडी उडाली आणि पुढे जाऊन गाडी बंद झाली मी बराच वेळ प्रयत्न करूनसुद्धा गाडी काही बंद झाली होती ती दुरुस्त झाली नाही किंवा सुरू झाली नाही मी ताबडतोब माझ्या ओळखीच्या एका गॅरेजवाल्याला फोन केला एक तासाने तो आला आणि त्याने माझी ती गाडी दुरुस्त करून दिली फारशी त्याच्यामध्ये नादुरुस्ती नव्हती सहजगत्या त्याने काहीतरी इकडची वायर तिकडे हलवली आणि ती दुरुस्त झाली आणि माझा प्रवास सुकर झाला